मी हे नाटक माझ्या कॉलेजच्या दिवसात बघितलं होतं ऑल द बेस्ट खूपच छान नाटक होतं काय प्रयोग काय गर्दी काय हाऊसफूल काय टाळ्या काय टाळ्यांचा कडकडाट अभिनेते आणि अभिनेत्री तर इतके छान बोलतात मला तर काही सुचतच नाही आता मला माझ्या मैत्रिणींना ऑफिसच्या मैत्रिणींना घेऊन परत जायचं आहे माझा विचार आहे की त्यांना आश्चर्याचा धक्काच द्यावा मी आता त्यांना घेऊन जाणार आहे आणि तिकडूनच आम्ही असा विचार करतो की बाहेर फिरायला जावं मला पहिल्या दुसऱ्या किंवा जास्तीत जास्त तिसऱ्या ओळीतील काही तिकिटं मिळतील का जर तिकीटं आधीची पुढच्या सीट्सची असतील तर खूपच जास्त मजा येईल त्याचबरोबर जे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत त्यांच्याशी आमची भेट होऊ शकते का हेही मला जरा सांगा पहिल्या ओळीतील आणि तिसऱ्या ओळीतील त्यांची फीस किती आहे रेट म्हणजे किती आहे तेही मला प्लीज सांगा म्हणजे मी तुम्हाला तिकिटं लगेच पेमेंट करू शकेन पैसे थँक्यू